कोण बोलून राहिलेत हां खुशी खुशी दुकानच हा का हां मला मोबाईल घ्यायचा आहे

कितीपर्यंत भेटणार

मला सस्त्या पैशाचाच पाहिजे होता

मला पाहिजे होता तीन चार हजाराचा

बरं बरं बरं गरीब आहोत ना गरीब आहोत हो मोठ्या लोकांच्या पासून काढून घे मला पाच हजाराचा देऊन टाक दुकान चालवता येते ना तुम्हाला बरोबर हो तर चांगला दे मग मोबाईल बरं बरं बरं हां ठीक आहे मग ठीक आहे हां